हॅलो

कोण बोलतं आहे

हां हां कसं पॅकेज आहे पूर्ण तुमचं टुरिस्टचं हो का म्हणजे कुठं कुठं जाणार कं कशा कशा पद्धतीचा प्लॅनिंग आहे हां हां कुठे कुठे थांबणार आहे आणि रेंट कि रेंट किती आहे टू टूरचा रेंट किती आहे चार हजार का किती डेजचा राहील प्लॅनिंग तीन दिवसाचं पूर्ण राहणं खाणं सगळं तुमच्याकडंच खर्च आहे का आम्हाला कुठंच खर्च लागणार नाही का मग त्याच्यासाठी आणखी काही सुविधा तुमच्याकडून कोणत्या कोणत्या आपलं स्थळं स्थळं बघायचं आहे म्हणजे कोणकोणते मेन मेन पॉईंट आहे मग ते सांगाल का

ठीक आहे मग सर चांगलं आहे चालेल सर पूर्ण आवडलेलं आम्हाला पूर्ण पॅकेज ठीक आहे सांगून देईन तुम्हाला आम्ही